आमच्याकडे गणपती गणपती बसायच्या ज बसायचा जो पिरेड असतो त्यावेळेस मी गणपती बनवलेला तेव्हा माझा अनुभव खूप छान होता म्हणजे मी काय केलेलं सुरुवातीला ती चिनी माती असते ती थोडी भिजवायची त्याला मळायचं थोडं आणि त्याला त्याचा एक असा गोळा बनवायचा गोल मग त्या गोळ्याला गोळ्यातलं असं बाजूने थोडं थोडं थोडी माती काढायची थोडं पाट काढायचा थोडं चपटं करायचं आणि कान बनवायचे असे मग गोल छोटे गोल करून डोळे बनवायचे त्याला भुवया बनवायच्या थोडं नाक नाकाचा आकार द्यायचा नाकाला आणि मग असं करत करत पार्ट्स खालचे हात पाय पोट आणि तो आणि त्याच्यावर आपण गळ्याच्या तिथे माळ पण बनवू शकतो थोडे छो छोटे छोटे छोटे असे गोळे करत ते जो जोडत आणि अशा प्रकारे मी केलेलं मग त्यानंतर त्याला पेंट केलं रंग छान रंग दिला त्यामुळे असे ते खूप प्रसन्न दिसत होतं आणि खूप छान होता माझा अनुभव धन्यवाद